टाटा नेक्सन टाटा हॅरियर महिंद्रा स्कॉर्पियो महिंद्रा एक्स यू व्ही सेवन हंड्रेड मारुती सुझुकी स्विफ्ट मारुती सुझुकी बेलेनो बजाज पल्सर हिरो स्प्लेंडर टी व्ही एस एपेच रॉयल एनफीलल्ड क्लासिक थ्री हंड्रेड फिफ्टी